गुड मॉर्निंग सर हां मी तुमच्या एअरटेलच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आता आणि मला तुमच्या थोडं मॅनेजरशी बोलायचं होतं थोडं बोलू शकते का मी ओके सर धन्यवाद सर मला थोडं माझ्या मोबाईलच्या बिलाविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे कसं आहे ह्यावेळी थोडं मोबाईलचं बिल मा बिलामध्ये तफावत वाटते ओ नाही म्हणजे दरवेळेपेक्षा ह्यावेळी थोडं बिलाची रक्कम जास्त आल्यासारखी वाटते नाही हो सर तसं काही आठवत नाही की खूप जणांना फोन केले आहेत किंवा काही डाउनलोडिंग केले किंवा खूप फोनचा वापर केला आहे असंही नाही आणि खूप बिलामध्ये तफावत म्हणजे दरवेळेपेक्षा खूपच आलं आहे नाही हो सर परवडत नाही आम्हाला म्हणजे महिन महिन्याचा जर खर्च काढला आम्हाला मिळणारा जो पगार आणि खर्च तर खरंच खू म्हणजे खूपच अलीकडं महागाई वाढली आहे तुमच्या याची आणि नाही म्हणजे परवडत नाही खरंच आम्हाला हे सांगायला खूप हे होतं आम्हाला पण खरंच परवडत नाही सर आता तुमचे रिचार्ज पण वाढले आहेत हो सर जरा चेक करून बघता का आणि सांगता का ओके सर धन्यवाद